महाराष्ट्र राज्यामध्ये बरेचसे असे पर्यटक स्थळ आहेत किंवा अध्यात्मक अध्यात्मिक स्थळे आहेत जिथे आपण भेट देऊ शकतो जिथे जाऊन आपण ध्यान योग योग साधना शिकू शकतो ध्यान मेडीटेशन करू शकतो जसे की माउट झरी इगतपुरी आणि बरेचशा अशा धम्मसुगती असे खूप सारे सेंटर्स आहेत जिथे आपण ध्यान आणि मेडीटेशन करतो जिथे आपण जाऊन काही सेंटर्स जिथे आपण योगा पण करू शकत असतो असे बरेचसे पर्यटन स्थळ आहेत